हो मी रेडिओवरील बातम्या ऐकत असते आमच्या येथे धाराशिव केंद्र चालू असल्यामुळे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तिन्ही वेळेस बातम्या ऐकता येतात त्याच्यामध्ये आम्हाला शेतीविषयक माहिती मिळते आहे नंतर पुन्हा खतं बियाणं हे पण सगळी माहिती मिळते आहे पुन्हा पाऊस कधी पडेल किंवा नाही पडेल पेरणी कधी करायची किंवा नाही हे पण बातम्यांद्वारे कळते आहे नंतर पुन्हा आता आषाढी वारी आली आषाढी वारीला ज्ञानदेवांची पालखी कधी निघणार एक एकनाथ महाराजांची कधी येणार तुकाराम महाराजांची कधी निघणार गजानन महाराजांची कधी निघणार ह्या सगळ्या बातम्या आम्हाला माहिती रेडिओ चॅनलद्वारे मिळते आहे त्यामुळे आम्हाला बातमीत खूप रस आहे बातम्यांमध्ये सगळे सगळेच बातम्या आम्हाला माहिती मिळत असते आहे त्यामुळे मला बातम्या खूप ऐकावाश्या वाटतात रात्रंदिवस आम्ही बातम्याच ऐकतो त्यातली सर्व माहिती बातम्यांतून आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला खूप घरी बसून आनंद होतो क्रीडाविषयक माहिती मिळते आहे शैक्षणिक बातमी मिळते आहे पुन्हा कलावंतांच्या काही बातम्या मिळतात अशा सर्व क्षेत्रांतील बातम्या आम्हाला रेडिओद्वारे मिळते आहे त्यामुळे ज्ञान मिळते आहे मुलांचा शिक् शैक्षणिक अभ्यास पुन्हा पोरांसाठी ट्यूशन वगैरे कुठे आहेत काय नाही कशा प्रकारे कुठे हे ॲडमिशण घ्यावी हे पण त्यातून आम्हाला बा कळते आहे त्यामुळे आम्ही जास्त होईल तितक्या बातम्या रेडिओवरच्या ऐकत असतो